आज सका आजकालच्या सग्या सगळ्यांकडेच आपल्याकडे पैसे असतात विमा उतरवण्यासाठी असं नसतं ज्यांची आर्थिक परिस्थिती खूप बेताची आहे यांच्यासाठी र राज्यसरकार आपलं जे काही आहे ते आरोग्य सेवेसाठी विमा संरक्षण करून देतं पण हे आजकाल अपुरं पडत आहे कारण कुणाची सामान्य पद्धतीने मृत्यू जरी होत असतो कधी कधी अपघाताने अपघाताने पण मृत्यू होऊ शकतो परंतु याला व विमा हा प्रत्यक्षात उतरवलेला आहे का नाही याची शहानिशा राज्य सरकार करतेच असं नाही व तळागाळामध्ये पाहिलं तर आपल्याला विमा हा क कोणाकोणाच्या हातामध्ये पडत पण नाही असं चित्र बघायला मिळत आहे त्यासाठी आपल्या राज्यसरकारने विमा संरक्षणाची खूप तळागळापर्यंत जाऊन माहिती घेतली पाहिजे घराघरात जाऊन माहिती घेतली पाहिजे जे लोकं सुशिक्षित शिकलेले आहेत त्यांना कसं विमा काढायचा आरोग्याचा हे तर माहिती आहे पण जे गरीब लोकं असतात आणि त्यांच्या काही आपत्कालीन हे ह्याच्यामध्ये मृत्यू झाला तर त्यांच्या म पुढच्या पे त्यांच्या मागील राहिलेल्या माणसांना त्यातून आपल्याला पैसे मिळावे याचं ज्ञान नसतं त्यामुळे त्यांना संरक्षण कसं मिळेल हे तर राज्य सरकारने पाहिलं पाहिजे आणि जरी मिळत असलं तरी हे पाच लाखापर्यंतची जी मदत आहे त्याचे जी रक्कम आहे ती वाढवली पाहिजे आता सरकारने जी योजना काढली आहे त्यामध्ये पाच लाखाचं संरक्षण आहे परंतु पाच लाख हे एका व्यक्तीच्या जीवनाचं मूल्यमापन ठरू शकत नाही त्यामुळे त्याची काळजी घेऊन त्यासाठी योग्य उपाययोजना केली पाहिजे त्यानंतर महिला सबलीकरणामध्ये प्रत्येक महिलेसाठी एक विमा उतरवला पाहिजे कारण महिला या स्वतःच्या आरोग्याकडं दुर्लक्ष करतात ह्यामु ह्या प्रत्येक त्याच्यानंतर त्यांचे वेगवेगळे र आजार उपचार यामध्ये पण त्यांना विमा संरक्षण मिळालं पाहिजे असं राज्य क राज्य राज्य सरकारने केलं पाहिजे असं मला वाटतं त्यानंतर वेगवेगळ्या आरोग्य सेवेमधून काही पै पैसे हे इन्वेस्टमेंटसाठी पण स्वतःच्या शरीर आरोग्यासाठी बाजूला काढले पाहिजेत याचं पण ज्ञान देणं खूप आवश्यक आहे